सध्या राज्याच्या मनोरंजन उद्योगासमोर जे प्रमुख आव्हान आहे ते म्हणजे जे प्रक्ष प्रेक्षकवर्ग आहे त्यांना थिएटरपर्यंत घेऊन येणं कारण आत्तापर्यंत कोरोनाच्या पूर्वीपर्यंत लोक थिएटरमध्ये यायचे पण कोरोनाच्या काळामध्ये लोकांना ती भीती बसल्यामुळं लोक त्याच्यानंतर जे थांबलेत यायचे ते पुन्हा थिएटरकडं वळतच नाही आहेत त्यामुळं अशा कितीतरी आणि त्याला अजून एक आव्हान जे निर्माण झालेलं आहे ते म्हणजे ओ टी टी की ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आलेले आहेत त्यामुळं ज्या काही मूवीज आहेत त्या आजकाल बऱ्याच लोकांना माहीत असतं की हा थिएटरला जरी जाऊन नाही बघितली तरी थोड्या दिवसांनी ती ऑनलाईनला आपल्याला ॲवेलेबल होणारच आहे उपलब्ध होणार आहे हे माहीत असल्यामुळं बरेच लोक आजकाल थिएटरला येत नाहीत त्यामुळं जे बजेट आहे ते जे बजेट आहे त्या बजेटपुरते तरी ॲटलिस्ट तेवढे तरी प्रेक्षक थेटरपर्यंत येणं हे आजकाल बॉलिवूड इंडस्ट्रीसमोर असेल किंवा आपल्या मराठी उद्यो चित्रपटांच्यासमोर एक मोठा आव्हान आहे त्याच्यानंतर अजून एक आव्हान आहे की जे काही बजेट आहे तर कमी बजेटमध्ये जे आपण चित्रपट निर्माण करायला जातो तर त्यावेळी बऱ्याच वेळा चित्रपटाचा जो दर्जा असतो तो खालावायची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं कमी बजेटमध्ये मूवी बनत नाही आणि त्याच्यावरसुद्धा टॅक्स लावले जातात कारण जी एस टी असेल किंवा सरकार जे टॅक्स लावतो त्या टॅक्समुळं सुद्धा तिकीट विक्रीवर परिणाम होतो कारण बरेच खूप आजकाल हे पिक्चं कमी झाले आहेत की ज्याच्यामध्ये टॅक्स फ्री मिळतो सो टॅक्स हा लावलेला असतो आणि तो टॅक्स असल्यामुळं तो टॅक्स धरून जेव्हा त्या तिकिटाचा दर वाढतो एवढं महाग तिकीट खरेदी करून लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास लोक हे चित्रपट बघायला येऊ शकत नाहीत आणि त्यामुळं अशा लोकांना थेटरपर्यंत खेचणं हे मनोरंजन उद्योगासमोर असलेलं सध्याचं मोठं आव्हान आहे असं मला वाटतं